भविष्यात मराठी भाषेला कशाप्रकारे प्रोत्साहन देता येईल यासाठी सर्वप्रथम मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी एक गर्वाची बाब आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रमाणात महारा मराठी बोलणारे लोकं आहे तसेच इतरही भाषा बोलतात मात्र मराठी भाषा ही खूप जास्त प्रमाणात बोलली जाते तसेच महाराष्ट्राला लागून असलेले एक राज्य म्हणजे कर्नाटक कर्नाटकमध्ये बेडगा ना बेळगाव नावाचे एक गाव आहे त्यामध्ये त्या गावामध्येसुद्धा मराठी खूप ठीकठाक चांगल्या प्रकारे बोलल्या जाते तसेच शिरवाडकर यांच्यासाठी आपण कृु कुसुमा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा करतो तर हे खूप चांगलं एक मानू शकतो आपण कारण त्यामुळे मराठी भाषेचे जतन होऊ शकते आणि इतरही लोकं त्यामुळे प्रेरित होऊ शकतात तसेच मराठी भाषा ही एक माझी मूळ भाषा अस आहे त्यामुळे मला मराठी भाषेवर खूप जास्त गर्व आहे आणि ती भाषा ती भाषा प्रामुख्याने बोलल्या जावी स् कॉलेजमध्ये स्कूलमध्येसुद्धा ती भाषा तो सब्जेक्ट कंपल्सरी असावाच आणि यामुळं मराठी भाषा टिकून राहणार आणि मराठी भाषेला टिकवून ठेवणे हे आपलं क आपलं कर्तव्य आहे आणि त्यासाठी मराठी भाषेसाठी काही कार्यक्रम राबवावे लागणार जसं मराठी भाषा गौरवदिन हे हा तर आपण नेहमी साजरा करतो सत्तावीस तारखेला तसेच इतरही कार्यक्रम जसे कोच संस्कृती झालं मराठी भाषा ही आपली लोकसंस्कृतीच आहेच कारण मराठी भाषा जर टिकली तर खूप टिक खूप चांगलंच आपल्या मराठी बोल मराठी बोल लोकांसाठी चांगलेलं चांगलंच आहे तसेच तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जासुद्धा मिळाला आहे त्यामुळे मराठी भाषा आता खूप उंचावर गेलेली आहे आ आणि मराठी भाषा ही इतर भाषेसारखी चांग इतर भाषेसारखी पूर्ण भारतातसुद्धा माहीत असावी आणि मला असं वाटते की रा बाकी राज्यामध्येसुद्धा मराठी भाषेला त्या तिथे ती भाषा नाही बोलत पण तरी त्यांना आपल्या मराठी भाषेबद्दल माहिती असावी मराठी भाषेमधले काही शब्द आहे त्यावर कोश कोश संस्कृती कोश संस्कृतीसारखे पुस्तक लिहिण्यात यावे तसेच त्याला त्याचे खंड मोठे मोठे खंड बनविण्यात यावे धन्यवाद आणि त्यामुळे आपण मराठी भाषा खूप चांगल्या प्रक त्या जतन करू शकतो क जतन करू शकणार असं मला वाटते